हॅलो हां बोला हां बोला ना

अच्छाच तुम्ही आहे ना एक काम करा तुम्ही मा माजीवाडा पेट्रोल पंप आहे ना तिथून जरी तुम्ही रिक्षा पकडलीत ना तर तुम्ही व आप आपलं येऊर गेट आहे तिथे या मग तिथून तुम्हाला सोळा नंबर बस मिळेल टी एम टीची बस आहे सोळा नंबर हां तर ती तुम्हाला वरती घेऊन येईल तिथे येऊर हिलला कोणाचा तुम्हाला तुमचं ना तु मी मी सांगतो ना श शुभम हॉटेल म्हणून आहे शुभम नाही येऊ शकता हो हो राहण्याची वगैरे सो राहण्याची सोय आहे खाण्याची सोय आहे सर्व आहे तर तुमचं म्हणजे कसं हे आहे म्हणजे व्हेज नॉनव्हेज काय प्रकार आहे नॉन व्हेज का बरं चालेल मिळेल तुम्हाला तिथे ठीक आणि सगळं नाही तुम्हाला कोणत्या पद्धतीचं पाहिजे मालवणी पाहिजे आगरी पाहिजे कुठं असं मराठी पाहिजे ते सगळं मिळेल आं अच्छा अच्छा मिळेल ना तुम्हाला चार्ज आता जसं तुमच्या जेवणाचे हे असेल ना त्याच्यावर आहे

हिल तिच्यासारखा आहे तिथे आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना तर तिथे धबधबे वगैरे आहेत परत आपलं कान्हेरी गुंफांचं पण तिथे आहे आतमध्ये हां मिळू शकतं नाही नाही तिथे आता काय धोकादायक नाही काय घाबरायची हे नाही हॉटेल आहे आहे आहे तिथे केरटेकर वगैरे सगळे आहेत ना म्हणजे ते स्थानिकच आहेत तिथले गावातलेच आहेत तुम्ही आता इथून एक पंधरा तुम्हाला जर रिक्षा मिळाळी ना तुम्ही वीस मिनटात तिथे जाल आ टो टोल गेट याला न टोलगेट येऊर गेटला जाल तुम्ही तिथून वरती जायला पूर्ण एक दहा पंधरा मिनिटं लागेल बस आहे एस टी बस येते हो चालेल ओके ओके ओके थँक्यू